मी बागकाम माझ्या अंगणामध्येच करते आणि माझ्या घराच्या मागचा परिसर जो आहे छोटासा प्लॉट त्या प्लॉटमध्ये देखील बागकाम करते कारण तिथे अनेक प्रकारची झाडं लावलेली आहेत आणि त्या झाडांना जितकं जास्तीत जास्त छान न आपण जपू त्याला जितकं जास्तीत जास्त खतपाणी व्यवस्थित वेगळ्या वेगळ्या पद्धतीनी घालू त्यावेळेला त्याची वाढही खूप छान होते आणि झाडावरती आलेली फुलं जी वेगळ्या वेगळ्या प्रकारची फुलं असतात किंवा जे वेगळ्यावेगळ्या प्रकारचे वास असतात फुलांचे ते पाहायलासुद्धा आपल्याला आय् वास घ्यायलासुद्धा खूप सुंदर वाटतं जेणेकरून प्रसन्नता त्यातून निर्माण होते आणि आपल्याला जी प्रसन्नता हवी असते किंवा त्या वासाचा जो सगळ्या परिसरामध्ये जो सुगंंध पसरतो त्यामुळे खूप छान वाटतं तर मी माझ्या घराच्या आंगणामधेही करते आणि मागंही माझ्या घराच्या मागे प्लॉट जो आहे मोकळा त्या प्लॉटमध्ये देखील बागकाम करून अनेक प्रकारची झाडं लावून विविधं प्रकारचे त्यांची काळजी निगा घेऊन त्यांना योग्य प्रकारे योग्य प्रकारे त्याची निगा घेते त्याच्यावरती जेणेकरून पक्षी येऊन बसतील पक्षांना पण काही खाद्य मिळेल अशा पद्धतीनी तिथे पण खाद्याची काही निर्मिती करून त्यांना आपण म्हणजे जेणेकरून पक्ष्यांना पण खाद्याची आवश्यकता आहे न त्यासाठी म्हणून ती झाडांच्यावर काही गोष्टी अशा ठेवून त्याच्यामध्ये बागकामामध्ये पण तो पण एक बाग मी म्हणजे ॲड केलेला आहे आणि पक्ष्यांसाठी म्हणून हे तितकीच त्याची काळजी घेतली जाते